नमस्ते नमस्ते बोला हो हो हो पाटील ॲग्रो टुरिझममधूनच बोलते मी मी त्याचा मालक विक्रांत पाटील बोलतो आहे बोला हां धन्यवाद बरं हो हो आता अलीबागमध्ये आपण जेव्हा अलीबाग सिटीमध्ये येतो अलीबाग शहरामध्ये येतो तिथे रामनाथ नावाचा एक एरिया आहे रामनाथ त्या रामनाथ एरियामध्येच आमचं हे पाटील ॲग्रो टुरिझम म्हणून हे फार्म आहे आता मुंबईतून सर तुम्ही विचार केलात तर एक दोन मार्गाने तुम्ही येऊ शकता एक आपल्या मांडव्यामार्गे बोटने येऊ शकता गेट वे ऑफ इंडिया कडे आल्यानंतर आपण टी एन टी असतील मालदार असतील त्याच्यानंतर अजंटा पोर्ट सर्विसेस असतील याच्या माध्यमातून आपण मांडवा पोर्टवर उतरू शकता आणि तिथून बसेसची सोय केलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली अलीबागकडे येऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या समुद्रमार्गाने येऊ शकता अलीबागकडे आणि दुसरा एक रस्ते मार्ग आहे तो थोडासा लांब आहे म्हणजे रस्ते मार्गाने जर आपण विचार केला तर आपल्याला मुंबईवरून निघाल्यानंतर पहिलं पनवेलला यावं लागेल पनवेलवरून पेण लागेल पेणवरून मग आपल्याला अलीबागला यावं लागेल आणि अलीबागवरून एस टी स्टँडला उतरल्यानंतर तिथे ऑटो रिक्षा मिळाले तर आपण एक वीस रुपयामध्ये रामनाथ या ठिकाणी पाटील ॲग्रो टुरिझम फार्ममध्ये येऊ शकता आता बघण्यासारखं जर आपण सर विचार केला तर त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारची पिकं घेतो ही सेंद्रिय उत्पन्नावर सेंद्रिय खतांवर अवलंबून असतात म्हणजे शेणखतावर असतील त्याच्यानंतर गांडूळखतावर असतील तर तिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आंबे आहेत चिकूची झाडं आहेत पेरूची झाडं आहेत पालेभाज्या आहेत फळंभाज्या आहेत याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता हे तुम्ही खाऊन तुम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतीचं उत्पादन खाऊन नैसर्गिक रीतीने आपण कसं ते खा अन्न खाऊ शकतो याचा बोध घेऊ शकता हो सर आम्ही एक गोशाळा केलेली आहे तिथे त्या गायींचं जे गायी आणि म्हशींचं पालन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं शेण असेल मलमूत्र असेल गोमूत्र असेल त्याचा वापर करून आपण ते शेतात वापरतो किंवा त्याच्यामध्ये आपण गोमूत्राची निर्यात करतो गोबर गॅस तिथे लावलेला आहे आणि आम्ही आमचं जेवण पण त्या गोबर गॅसचा वापर करून करतो तर अशा पद्धतीने आमचं हे ॲग्रो फार्म हाउस आहे हो चुलीवरचं म एक गावरान पद्धतीचं जेवण आमच्याकडे मिळतं मग मटण असेल चिकन असेल भाकरी असेल चपाती असेल या गावरान पद्धतीच्या हातावर बनवलेलं जेवण आम्हाला आम्ही देतो सगळ्यांना हो हो हो हो हो हो हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ओके ओके